अरे तुला मी म्हटलं होतं ना की आता रिटायर झाल्यानंतर मला जरा एक वर्ल्ड टूर करायची होती रे आणि तं त्याचसाठी मला तुला विचारायचं होतं माझं आता पासपोर्टसुद्धा मला अपडेट करावा लागेल ना तर त्या अपडेट पासपोर्ट बरोबर काय काय डॉक्युमेंट्स लागतील काय कसं प्लॅनिंग करायला हवं तू मागे मला वाटतं मागच्या वर्षी तू गेला होताच ना बऱ्याच ठिकाणी फिरलं असतो तर तुला काय वाटतं मी काय करायला हवं काय डॉक्युमेंट्सचं मला काय तरी सांगणार हां माझा पासपोर्ट आहे तो बघा म्हणजे मी आहे काढलेला आहे आणि तो वॅलिडपण आहे पण आता सध्या मी रिटायर झालोय तर माजं ते बहुतेक विझासाठी ते माझे माझं इन्कम स्टेटमेंट वगैरे त्यांना लागेल करेक्ट मं ते माझं गेल्या तीन वर्षाचं आयटीआर वगरे माझ्याकडे आहे ऑफकॉर्स मी ते नियमितपणे भरतो त्यामुळे ते आहे माझ्याकडे त्याशिवाय बहुतेक टिकिटस वगैरे बुकिंग केल्या असतील त्या लागतील हो ना पण तिकडचं मला हॉटेल हॉटेल बुकिंग पण लागतं का ना म्हणजे नाई कारण जर मला व्हिजा नाही मिळाला तर मग हॉटेल बुकिंग कसं करणार मी प्ले फ्लाईटची टिकीट्स कशे काढणार पण कधी कधी म्हणतात की ते एक सॅम्पल आपण एक डमी प्लेन तिकीट पण काढावी आणि मग पण ते मला ते डमी वगैरे करणं बरोबर वाटत नाई तर मग असं मला वाटते इतर डॉक्युमेंट्स जे आपले लेजिट आहेत जे लॅजिटेमेड डॉक्युमेंट्स माझे असतील त्याप्रमाणे ते तयार करून मी करू शकतो का असा विचार करतो आहे हां म्हणजे माझं बघ ना आयटीआर ती माग मागील तीन वर्षाचं आयटीआर असेल माझे बँक स्टेटमेंट्स असतील दोन्ही बँक बॅ बँक अकाऊंट्सचे आणि माझं एक हा एक बँक ऑफ महाराष्ट्रामधलं अकाऊंट आहे आणि एक कोटक बँकेतलं अकाऊंट आहे तर ते दोन्ही मचे डॉक्युमेंट्स माझ्याकडं माझ्याकडं आहेत त्याशिवाय ऑफकोर्स माझा पासपोर्ट आहे जो मी अपडेट करणार आहे आणि आणि जसं आता मी यूएसला जाण्याचा विचार करतोय यूएसला माझी खास मैत्रिणीक आहे ती राहते आणि तिच्याकडून मला एक ते इन्व्हिटेशन लेटरसुद्धा मिळेल ते मला वाटतं प विझासाठी उपयोगी पडतं म्हणजे हे प्रूफ करायला की बाबा तिथे कोणतरी आहे तिथे काही कमी जास्त झालं तर तुमचा खर्च उचलायला किंवा तुम्हाला अटलीस्ट कोंटरी लोकल एक गार्डियन तुमचं असेल असं त्या त्या ह्याच्याने तिचं तिचा मी एक लॅटर घेऊ शकेन तर अमेरिकेसाटी इतर बाकी कॅनडामदे सुद्धा माझे कोण ओळखीचे आहेत तसं मी लेटर करता येईल मला पण बाकी इतर देशांमदे असेलच असं कोणी असं नाही त्यामुळे मला वाटतं लॅज लेजिटेमेट डॉक्युमेंट्स असतील तर होऊ शकेल काय म्हणतो